होय होय मी मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेतील वे अनेक पुस्तके वाचली आहेत त्याचं नाव मी इथं सांगू इच्छील अर्जुन नावाची ही कादंबरी आहे सुनील गंगोपाध्याय यांची मूळ गं बंगालीतली ही कादंबरी आहे बंगाली भाषेतली कादंबरी आहे आणि एक समाजामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी यातल्या नायकाला तोंड द्यावं लागतं त्यांचा एक छान असा मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे आणि एक विचार घेऊन पुढे जात असताना अनेक अडचणी आपल्याला येतात आणि त्याला हा नायक कसं तोंड देतो हे सगळं ह्या पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि खूपच सुंदर ते पुस्तक आहे जे जगातील प्रत्येकानं वाचायला हवं आणखी एक हे बंगाली भाषेतलं पुस्तकाचं नाव मी सांगितलं हे प्रत्येकानं वाचावं जगातल्या प्रत्येकानं ते वाचावं परंतु मातृभाषेतलं पुस्तक पुस्तकं अनेक पुस्तके सांगता येईल पण त्यातलं बाबुराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्त होत आहे हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवं